आमच्या महाराष्ट्राचे चिन्ह म्हणजे आमच्या साड्या आहेत आमच्याकडे पैठणी नावाची एक खूप प्रसिद्ध अशी शा साडी आहे त्या साड्यांवर मस्त मोर कोरलेले असतात मोरांबरोबर आज आजकाल नवीन अशी लोटस पैठणी पण तिकडे आलेली आहे तीच आमच्या अस्मितेचं एक चिन्ह आहे महाराष्ट्राला आणि त्याच्या अर्थशास्त्रासाठी खूप महत्त्वाचा पैलू म्हणजे आमची पैठणी साडी आहे आमच्या पैठणी साडीमुळे न आमच्या कारागिरांनाही खूप मदत होते